हां सर बोला हां सर सर तुम तुमचा मुलगा किती वय असेल तुमच्या मुलाचं साधारण अच्छा तर माझ्याकडे त्याच्यामध्ये खूप व्हेरायटीज आहेत सर तुम्हाला नॉन गेअर पाहिजे किंवा गेअर पाहिजे आहे सर त्याच्यामध्ये माझ्याकडे जिरको आहे अजून कू अजून हार्क्युलिस वगैरे आहै पण साधारणत त्याची रेंज तुम्हाला सात आठ हजारपर्यंत अस् स्टार्टिंग त्याची सात आठ हजारपर्यंत असेल सर त्या त्याच्यामध्ये माझ्याकडे आल्टस वगैरे हीरोची आहे वगैरे खूप आहे त्याच्यामध्ये तर ती आपल्याला तीन साडेचार हजारपर्यंत येईल हो सर पण तुमचं मला हे कळलं पाहिजे ना बजेट किती आहे सर मग त्याच्यामध्ये आपल्याकडे बी एफ डब्लू सुद्धा आहे पण ही त्याचे टायर वगैरे मोठे आहेत आहेत म्हणजे बऱ्यापैकी खूप आहेत सर तुम्हाला घ्यायची कधी आहे

सर पण इ ती आता बी एम डब्लूची सायकल आहे ती आता मार्केटमध्ये खूप चालते जर ती तुम्ही घेणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाजूचं हाताचं स्किट पॅड वगैरे आणि हेल्मेट वगैरे सुद्धा भेटेल तुम्हाला

हो आहे ना सर हो सर ते ते बघा तुमचा त्याच्यामध्ये गेअर पण आहे आणि नॉन गेअर सुद्धा आहे जर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पण प्रॉडक्ट प्रोटेक्टचं कामासाठी तुम्हाला ते स्किट पॅड वगैरे भेटतील आणि त्याच्यामध्ये साधारणत माझ्याकडं पाच हजारपासून चालू आहे हां आणि त्याचे टायर वगैरे पण ग्रीप वगैरे व्यवस्थित आहे ते साधारणतः तुम्हाला वन इयर तर कुठे बघावंच नको असं आहे असे ते टायर्स सर ते असं तुमच्या घेण्यावर आहे माझ्याकडे पाच साडेपाच स्टार्टिंग चालेल ना सर पण तुम्हाला घ्यायची कधी आहे तुम्ही इथं माझ्या शॉपला विजिट करू शकता कोटेशन वगैरे तुम्हाला व्यवस्थित सर्व देतो हो सर हो सर मी तुम्हाला व्हॉट्सअप या नंबर तुमचा व्हॉट्सअपचा आहे का त्याच्यावर मी माझ्या शॉपचं कॉंटॅक नंबर आणि अॅड्रेस पाठवतो तुम्हाला थॅंक्यू हे केल्याबद्दल